कसं झालं आहे आमच्याकडं शाळा जवळ नाहीत दोन दोन तीन तीन किलोमीटर आहेत आणि मग बरं ती चालत जायचं म्हणजे तिथं लई अडचणीचा भाग आहे तिथं जर पोरांना जर सायकली असल्या तर ती जातील ना वेळेत पोहोचतील नाहीतर मग आता एखाद्या व वाडी वस्ती ला खूप लांब आहे तर मग तिथं तशी सोयी स्थानिक शाळेनं सोय करावी तशी की एक ऑटो करून एक दहा पंधरा दहा विद्यार्थी पाच विद्यार्थी त्या ऑटोत बसून येतील एक एक फोर व्हीलर गाडी असावी पिकअप वगैरे त्याचेत येतील ना मुलं बसून आणि ते करायचं